राज्याच्या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि त्याच्या प्रचारामध्ये राज्याचा सांस्कृतिक विभागसुद्धा तितकाच महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो आणि त्यासाठी अर्थात अनेक कला ललितकला असतील किंवा सादरीकरणाच्या कला आहेत तर या मोठी भूमिका बजावताना दिसतात आणि अर्थात त्यासाठी अनेक स्पर्धा असतील प्रदर्शनं असतील संमेलनं असतील ही राबवली जातात त्यामुळे अर्थात याद्वारे सांस्कृतिक वारशाचं जतन केलं जातं म्हणजे अगदी आपण लोककलांचा भाग घेतला तर महाराष्ट्र नाट्य परिषद आणि सांस्कृतिक विभाग आपला यांच्या वतीने लहान मुलांसाठीच्या लोककलांचा एक वर्कशॉप वजा एक कार्यशाळा आयोजित केली होती त्याच कार्यशाळेतली जी मुलं होती त्यांच्याकडून लोककलांचं सादरीकरण महाराष्ट्राच्या वेगळ्या शहरांमध्ये केलं गेलं होतं असे अनेक उपक्रम आहेत आणि अशा पद्धतीने गोष्टी केल्या जातात